काका तुम्ही आत्ता म्हणजे कॅश माझ्याकडे नाही आहे तर मग ऑनलाईन पेमेंटची काही सुविधा आहे का आपल्याकडे हो हो हो हा म्हणजे स्कॅनरही चालेल किंवा तुमचा मोबाईल नंबर दिला तरी चालेल मला मी ऑनलाईन तुम्हाला करतो किती किती बिल झालं आहे अच्छा पाचशे साठ रुपये मला फोनपे जीपे किंवा पेटीएम काही तुमच्याकडे जरी असलं तरी मला सांगाल का हा मजे ऑनलाईनच करतो कारण मी कॅश काढली नाही आहे थोडा आज उशीर झाला मला निघायला हां मोबाईल नंबर सांगा ना तुमचा मग

अच्छा याच्यावर ठीक आहे मग एक काम करा तुमचा स्कॅनर देता का मला हां जीपे हां हां ह्या ह्या इथे इथे इथे असतो स्कॅनर हां एक मिनट हां एक मिनट पाचशे साठ रुपये केले आले का तुम्हाला हो मला मॅसेज आला आहे झाल्याचा हो बघता का कधी कधी मॅसेज लेट येतात ना

एकदा एकदा बॅलन्स चेक करून बघा आलेला असेल आला ना ओके ओके थँक्यू या ऑनलाईनमुळं फार म्हणजे सोयीचं झालं आहे सगळंच ना चला ओके थँक्यू थँक्यू